एक बायकर म्हणून बघायला गेलं तर बहुतांशी लोकांना ना आपल्या जीवाची रक्षा करणे सगळ्यात आणि सेफ रायडिंग करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण तुम्ही ज्यावेळेस बायकिंग करता त्यावेळेस तुम्ही लॉंग रूटवरती जाता त्यामध्ये खराब रस्ते येतात त्याला तुम्हाला वाचवण्यासाठी तुमच्या गाडीचा मेंटेनन्स तुम्ही ठेवला पाहिजे त्याच्या शॉक ऑबजरचं चेकिंग केलं पाहिजे खडबडीत रस्ते असतील तर खडबडीत रस्त्यांमध्ये दगड वगैरे बाकीच्या गोष्टीत त्यासाठी टायर वगैरे त्याच्या ग्रीप्स कशा आहेत त्याची डिझाईन चांगली आहे का त्या प्रकारचे वेगवेगळे टायर्स आपल्या गाडीला बसवणे अरुंद रस्ते असतील तर विनाकारण कुठलेही गाडीला मोठे बंपर न लावता आहे त्या ह्याच्यामध्ये गाडी चालवणं ज्या ठिकाणी लँडस्लाईड्स वगैरे होतात ते ज रस्ते आपण होता होईल तेवढे वगळून त्याला पर्याय थोडा लांबचा रस्ता निवडावा ज्या ठिकाणी वन्य प्राणी वगैरे येतात दा येतात तुम्हाला रस्त्यांमध्ये आडवे तर त्यावेळेस तुम्ही एक मोठी फो रात्रीच्या प्रवासामध्ये हाय हॅलोजन लॅम्प किंवा एल ई डी लॅम्पचा वापर करा याच्यामुळे तुम्हाला सहजासहजी ते प्राणी वगैरे वावर करताना रस्त्यावर दिसतील आणि तुमचे त्यांच्यामध्ये कुठलाही ॲक्सिडेंट किंवा अपघात होणार नाही त्यांच्यासोबत आणि तुम्ही प्रवास करताना नेहमी हेल्मेट आणि हँडग्लोवज वगैरे बाकीच्या गोष्टी वापरणे आणि संथगतीने किंवा हळू गाडी चालवणं हे मी सगळ्यात जास्त प्रिफर करतो